हॅलो हां यस् हॅलो हां ठीक आहे ना मला चालेल ना तुमची स्क्रिप्ट वगैरे मला सांगा कुठल्या प्रकारचं आहे कुठल्या प्रकारचं आहे

पहिले तर आपल्याला आपल्याला पहिले एखादं गाव पहावं लागेल ठीक आहे तुम्ही कुठल्या गावामध्ये आपल्याला शूटिंग करायची आहे ते गाव आपल्याला निवडावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला स्क्रिप्ट वगैरे कशी करायची आणि आपल्याला अॅक्टर पाहायचे आहे हे आपले अभिनय करणारे आ आपल्या हां हां तर मग आपल्याला हां आपण दुर्मळ दुर्मीळ असा जे गाव आहे त्याच्यामध्ये ते पडलेलं आहे समजा अन्नाचा अकाल पडलेला आहे असं गाव आपल्याला शोधावं लागेल ठीक आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला तो व्ह्यू येणार ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अॅक्टर शोधावं लागतील ते अभिनय करणार आहे का ठीक आहे ते शोधावं लागेल आहे एखादं त्यांचं कुटुंब दाखवावं लागेल आहे आपल्याला की त्यांनी बा कसे जे एका त्या आपल्या जीवनामध्ये कसं काय आपला संघर्ष करत आहेत ठीक आहे ते त्यांच्या जीवनातून संघर्ष काय आहे त्यांचा रोज दिनचर्यामध्ये रोजचा जो त्यांचा जेवणाचा वगैरे जो उदरनिर्वाहाचा जो आहे

मॉर्निंगमध्ये चालेल ना सकाळी चालेल कारण सकाळी दहा वाजता चालेल ना कारण सकाळी माझं जे आ हां चालेल चालेल ठीक